जुनी पिढी आणि तरुण पिढी या दोघांमध्ये खूपच फरक आहे कारण जुनी पिढी हे त्यांचं राहणीमानसुद्धा वेगळं आणि त्यांचे जुने विचार असतात आणि आत्ताची पिढी जर बघितली ती फॅशनेबल आणि नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्हेट राहतात आणि त्यांच्यामध्ये जुन्या पिढीमध्ये शिक्षण त्यांना भेटत नव्हतं शिक्षणामध्ये त्यांना खूपच त्यांची परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांना कधी शिक्षण व्यवस्थित भेटलं नाही आणि त्यामुळे नेहमी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतात जसं की शेती करणे अशा वेगवेगळ्या पर प्रकारची जी कामं आहेत त्याच्यामध्ये ते व्यस्त राहतात आणि त्यांना कधी स्वतःसाठी टायमसुद्धा मिळत नाही आणि आत्ताची पिढी बघितली तर त्यांना सहसा सहसा तर सगळ्यांनाच सोप्या पद्धतीने शिक्षण मिळूनच जातं आणि प्रत्येक आत्ताच्या पिढीमध्ये जे शिक्षण आहे त्याचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आत्ता आत्ताच्या पिढीमध्ये प्रत्येकजण माणूस किंवा कोणताही व्यक्ती असतो तो शिकतोच आणि तो शाळेत जातोच आणि पहिली जे जुनी पिढी आहे त्याच्यामध्ये जरासा त्यांना शिक्षणाबद्दल काही महत माहीत नव्हतं आणि बघितलं गेलं तर दोघा पिढीमध्ये खूपच फरक आहे पण दोघीही पिढी आपल्या संस्कृत संस्कृत विसरून जात नाही दोघांनीही आपलं संस्कृत जे आहे ती जपून ठेवलेली आहे आणि असं बघितलं तर जुनी जी पिढी आहे ती खूप व्यस्त राहणारी पिढी आणि ही वाली पिढी बघितली गेली तर मग सोशल ॲक्टिव्हेट म्हणा रील्स काढणे किंवा नवीन नवीन गोष्टी करणे यातसुद्धा त्यांचा कधी ना कधी टाईम असाच जात असतो आणि एवढंच त्याच्या म्हणजे फरक आहे आणि त्यांच्यात समानता फक्त हीच आहे की संस्कृत आपली आतापर्यंत आहे